महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेमध्ये मराठी भाषा खरंच खूप महत्त्वाची भूमिका बजावते मराठी भाषा ही खूप सखोल आणि प्रगल्भ भाषा आहे असं मला वाटतं आणि आपल्या द देशाची संस्कृती जितकी मोठी आहे तितकीच महाराष्ट्राची सुद्धा संस्कृती मोठ्ठी आहे आणि मराठी भाषा सुद्धा काळानुसार बदलत गेली आहे असं मी म्हणते आणि का अगदी काळानुसार काय आता सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं आपण जायला लागू तसं तसं प्रत्येक गावानंतर मराठी भाषा बदलते इतके मराठी भाषेचे प्रकार आहेत प्रमाण मराठी ही आपण शुद्ध मराठी म्हणून वापरतो पण आता इकडे कोकण भागात एक वेगळा लहेजा असतो बोलण्याचा यामधल्या गाव भागात कोल्हापूर पुणे सातरा वगैरे इकडे थोडंसं रांगडी ब मराठी भाषा बोलली जाते आणि पूर्वेकडचा लहेजा तर अगदी वेगळा आहे आणि तो प्रत्येक जिल्ह्यागणिक बदलत असतो आणि प्रत्येक जिल्ह्यागणीक मग मराठीतून निर्माण होणारे साहित्यही तितकंच वेगळं असतं आणि त्यामुळे राज्यातली जी सांस्कृतिक अस्मिता आहे ती एकदम उंचीला पोचते असं मला वाटतं आणि मराठी भाषा जितकी सुंदर आहे जितकं मराठी भाषेत एकदम वेगळेवेगळे प्रकार आहेत एकदम विषय आहे मराठी भाषा आणि म्हणजे अगदी कुणाचाही मातृभाषा नसली तरी सुद्धा मराठी भाषेवरती प्रेमजडावं अशी भाषा आहे आणि ज्या जसे त्याचे इतके बोलीभाषेचे प्रकार असून सुद्धा एक मराठी आहे आणि आता तर मराठीला अभिजात मराठीचा भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळं सांस्कृतिक अस्मितेमध्ये ही खूप मोठ्ठी भूमिका बजावते आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेले लिहिलं गेलेलं साहित्य आज महाराष्ट्राची इतकी मोठ्ठी लोकसंख्या आहे त्यांच्या सगळ्यांपर्यंत ते साहित्य पोचवलं जातं किंवा अगदी दुसऱ्या भाषेतलं साहित्य सुद्धा अनुवाद करून मराठीमध्ये ते लोक वाचू शकतात हे सगळा सांस्कृतिक अस्मितेचाच भाग आहे आणि मग मराठी गाणी असतील मराठी संगीत असेल नाटकं असतील पुस्तकं असतील कादंबऱ्या असतील या सगळ्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका बजावतात या सगळ्या साहित्याच्या वाडीमध्ये सांस्कृतिक अस्मितेमध्ये आणि मराठी भाषेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ती एक कविता नाही आहे का आपली पुस्तकात की लाभले भाग्य मला बोलतो मी मराठी असं काहीतरी बोल आहेत आता बरोबर आठवत नाही आहेत मला पण हे खरंच भाग्याची गोष्ट आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आले आणि मराठी बोलते आहे तर मराठी ही खूप सुंदर भाषा आहे आणि जरी ती भाषा आपली नसली असा कुठला माणूस असेल ज्याची जी मातृभाषा नाही तरी सुद्धा त्याला मराठी पटकन शिकता सुद्धा येईल आणि मराठीमध्ये अनेक शब्दखेळी वगैरे आहेत त्यामुळं एकदम सौंदर्याने नटलेले अशी म्हणता येते मराठी भाषा